मी अद्याप ट्राय नाही केलेल्या रेसिपीज पुढील प्रमाणे आहेत त्यामध्ये केकची रेसिपी आहे केक ट्राय केला पण नाही जमला मला त्यानंतर अंडा बिर्याणी पण बरेच वेळा ट्राय केली होती मग त्यामध्ये पण बरंचसं कॉम्बिनेशनमध्ये चुकलं माझं मिठामध्ये बोला मसाल्यामध्ये आणि नंतर मग चिकन नूडल्स जे बोलतो ना तेही ट्राय केलं पण त्यामध्ये नूडल्समध्ये असा विषय झालं की त्या प्रॉपर जसं पाहिजे तसं बनलं नाही म्हणजे जास्त चिकटपणा असा हे झालं म्हणजे एकदम ते असं स्मूथ बोलतो ना तसं नाही झालं त्या त्यानंतर मग तवा पुलाव एकदा ट्राय केला होता तवा पुलाव पण मला आवडतो तो मी ट्राय केला पण तिथे पण असं झालं की त्याला पण पाहिजे तशी चव नाही आली मिठाचं प्रमाण कमी जास्त झालं हे असं प्रकार घडले आणि त्यानंतर लाष्ट टाइम मी पनीर भुर्जी जी ट्राय केली होती तर त्यामध्ये पण बरेच इन्ग्रिडिएंट्स जे बोलतो ना ते एक आहे किवा हे अव्हेलेबल नव्हते त्यामुळे पण ते कॉम्बिनेशन चुकलं माझं पण ह्या त्यामुळे रिपीट दोनदा ट्राय केली होती ॲक्चुली मी हे माझ्या आवडत्या मेनूपैकी एक होतं पण ते तरी पण मला नाही जमलं त्याप्रमाणे तर मला ह्या रेसिपी शिकायच्या आहेत ॲक्चुली तर त्यासाठी मी प्रयत्न करत असतो आणि अजून बरीचशी लिष्ट आहे तर त्यापैकी ह्या माझ्या फेव्हरेट आहेत ॲक्चुली तर हे असं मीठ मिठाचं प्रमाण वगैरे ह्या मसाला वगैरे सगळ्या गोष्टी अशा महत्त्वाच्या आहेत त्यामुळं हे सगळं पॉसिबल झालं नाही म्हणजे प्रयत्न चालू आहेत आणि पुढे प्रयत्न चालू ठेवणार आहे त्याचे मी